आमच्या परिसरामध्ये खूप असे फेमस सिंधी हिंदी महाविद्यालय आहे तिरपुडे महाविद्यालय आहे रायसोनी आहे एन आय टी आहे जे डी आहे आणखी तेवढंच नाही तर अंजुमन आहे श्री रामदेवबाबा आहे असे खूप सारे असे महाविद्यालय आहे जिथं लोकं शिकत आहेत आणि माझ्या कुटुंबातील माझा जो भाऊ आहे तो रायसोनीमध्ये शिकत आहे कसं तिथं इंजिनीअरिंग तो शिकत आहे तर तेवढंच नाही तर माझी बहीणही सिंधी हिंदीमध्ये आहे आणि ती सध्या स कंप्यूटर सायन्स करत आहे